हॅलो साहेब काटोलेसाहेब मी तुम्हाला त्या दिवशी जी अमाऊंट दिलेली आहे फोनपेच्या माध्यमातून ते तुम्हाला जास्त पेमेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये कारण की मी तुम्हाला जे दहा किलोचे गुळपट्टीचं जे पेमेंट केलं होतं त्याच्यामधे मी डबल पेमेंट तुमच्या म तुम्हाला आलेलं आहे पहिलेसुद्धा पेमेंट झालं डबल झालेलं हाय म्हणजे डबल क्लिक झाल्यामुळे मला दोन वेळा पेमेंट आल्यामुळे एक पेमेंट तुम्ही घेण्यास तुम्ही घ्या आणि जे एक्स्ट्रा पेमेंट आलेलं आहे ते मला कॅशबॅक करा त्यासाठी तुम्ही पेटीमचा नंबर वगैरे तुमच्याजवळ आहे तर तुम्ही मला परत करा त्याच्या माध्यमातून